नमस्कार मी मीरा मी स्वरतरंग संगीत महोत्सवासाठी काही तिकिटे बुक केली होती पण अचानक आजारी पडल्या कारणाने मला ती रद्द करावी लागत आहे तर रद्द करायची काय प्रक्रिया आहे ह्याबद्दल मार्गदर्शन पाहिजे होतं ठीक आहे संदर्भ क्रमांक आहे मी तीन तिकिटे बुक केलेली होती आणि तिन्ही रद्द करावी लागत आहे आणि तीन तिकिटांचा संदर्भ क्रमांक आहे बारा चौदा आणि अठ्ठावीस तिकिटे रद्द होतील की नाही याबद्दल लवकरच माहिती द्या अशी अपेक्षा करते मी हा आणि मी हे तिकीटी नवरंग मंचाद्वारे आरक्षित केली होती आणि आरक्षण आरक्षित करून जवळजवळ दोन दिवस झालेले आहे आणि रिफंडबद्दल काही होऊ शकतं का रिफंड जर भेटला तर चांगलंच आहे आता इतका भारी कार्यक्रम मला मिस करावं लागत आहे याबद्दल मला वाईट वाटतेच आहे पण आता ठीके ज्याच्या त्याच्या नशीबात मला रद्द करायचं आहे त्याबद्दल मार्गदर्शन दिल्याबद्दल तुम तुमचे आभार आणि थँक्यू कार्यक्रम चांगला होवो हीच हीच इच्छा